माझ्याकडे जे कार आहे पूर्वी माझ्याकडे प्रीमियर पद्मीनी होती त्यानंतर मारुती एट हंड्रेडचे मॉडेल होते नंतर मी वॅगनार घेतली मारुतीची तर सुरवातीचे जे हे होते कारत्या त्या सेकंड हॅन्ड होत्या त्यामुळे त्या मी माझ्या सर्व्हिस माझ्या खर्चानी सर्व्हिसिंग करत आलो मात्र नंतर ज्या नवीन कार घेतल्या मी नं जे मारुती वेगनार आणि नंतरची ही माझी टाटा ट्रोस तर ह्या कारची पहिल्या फ्री सर्विस असतात त्यात आपण कुणीही टाळत नाई तीन ते चार फ्री सर्व्हिस देतात ते डीलर पण त्यानंतर देखील प्रत्येक त्याच्यामदे मॅन्युअलप्रमाणे जर गेलं तर किलोमीटर वाईज किलोमीटर बेस्ट किंवा मग पिरियड बेस्ट असतो पण किलोमीटर बेस्ट सर्व्हिसिंग करणं आ चांगलं अतिशय म्हणजे ती कार जर चांगल्या स्थितीत ठेवणं आवश्यक असेल तर ते चांगलं असतं तर त्यात आम्ही साधारणता एक दोन तीन दोन हजाराच्या वर बगरे दोन तीन हजारा व किलोमीटर चाळली दोन हजार तीन हजार तर मग मी घेऊन जातो किंवा मग पिरियडवाईज म्हटलं तर सहा महिन्यात नाई एकदा मी सर्विसिंगला नेतो आता जर नेहमीन नाई किंवा एखाद्यानी जर सर्व्हिसिंग नाही केला ही फक्त कारच नव्हे वाहन जे इतर वाहनांच्या बाबतीत पण आहे तर कार जर सर्विसिंग नाही नेली म्हणजे त्याच्यामदे जे काही पार्ट्स असतात ते त्यांची जीज होत असते किंवा जे ऑइल्स असतात उदारत इंजिन ऑईल गिअर ऑईल तर ते पण काही कालांतराने बदलणं आवश्यक असतं त्या तीच तेच ऑईल तुम्ही चालवत राहिला तर कारच्या दृष्टीनी पण ते चांगलं नाही आणि पर्यावरणीय दृष्टीने पण चांगलं नाही जर तुम्ही इंजिन ऑईलकडे लक्ष नाही दिलं इंजिन ऑईल ठराविक कालावधीनंतर ठराविक किलोमीटरसनंतर जर बदललं नाही तर इंजिनची क्षमता कमी होते इंजिनमधून मग धूर बाहेर पडणं वगैरे येतं आणि मग अशे ती जी दू धूर बाहेर फेकणारे जी वाहनं आहेत मं ते पर्यावरणामधे वायुप्रदूषण वाढवत असतात आणि शेवटी काय होतं की ते प वायुप्रदूषणाचा त्रास तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच होतो कारण आपण श्वासोसेवास घेतो घेतो त्या ते त्यावेळी हे सगळे हानिकारक वायू पण आपण शरीरामदे घेतो श्वासाबरोबर आणि म ते शरीरातील वयवांना फुसांना विशेषता डॅमेज करतात त्यामुळे प्रत्येक वाहनाने दिले नियोजित नियोजित किलोमीटर जे आहेत सर्व्हिसिंगचे ती जे ते जे शेड्यूल आय की ते वेळापत्र पाळलं तर बऱ्याच वायुप्रदूषणाचा जो वाहनांमुळे होणारा वायुप्रदूषणाचा जो स प्रश्न आहे तो त्याची तीव्रत्ता खूप कमी होऊ शकते त्यामुळे ही जर पर्यावरणीय समस्या वाहनांमुळे होणाऱ्या ज्या आहेत त्या जर कमी करायची असतील तर सर्व्हिसिंग प्रत्येकाने जबाबदारीने आपल्या वाहनांची कारची वगरे नियमित सर्व्हिसिंग करून घेणं आवश्यक आहे